हॅलो मी मिंत्रावरून पोषाख मागवला होता पण मला पाहिजे तसा योग्य रंग आला नाही आहे माझा रंग लव्हेंडर होता पण मला डार्क जांभळा मिळाला आहे तर मला तो रंग नको आहे मला योग्य असा रंग मिळाला नाही तर मी आता ते परत करते आहे तर तुम्ही कधी येणार आहात घ्यायला हो मी चेक केलं मी शनिवारी का नाही ॲक्च ॲक्च्युअली नाही मी शनिवारी नाही आहे आता घरी रविवारी हां रविवारी तुम्ही नसता बरोबर आहे बघा ना काहीतरी होत असेल मॅनेज तर लवकरात लवकर थोडंसं मदत करा लवकरात लवकर घेऊन जा ते म्हणजे मला दुसरा रंग लवकर पाहिजे आहे कारण की माझ्या घरी कार्यक्रम आहे आणि मला तो पोशाख त्या दिवशी घालायचा आहे तर मला ते लवकरात लवकर मिळालं तर बरं होईल बरं नाही दुपारी मी नसते मी नोकरीवर असते दिवसा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही याल का म्हणजे घ्यायला सोमवारी नाही रविवारी मला वेळ होता पण रविवारी तुम्ही नाही आहे ना तुम्हाला सुट्टी असते ओके बरं मग सोमवारी संध्याकाळी सहानंतर येऊ शकता का तुम्ही नाही मला मला लवकरच हवं होतं म्हणूनच अच्छा बरं बरं नाही नाही पण मला आता योग्य तो रंग मिळेल ना तर त्यासाठी थोडं आता मला लवकर हवं आहे हां योग्य हा योग्य तो रंग की ओके बरं बरं नाही नाही सोमवार मग शनिवारच्या आधी या मग तुम्ही शुक्रवारी वगैरे जमतं आहे का तुम्हाला गुरुवार शुक्रवारी बघा घरी असतात सगळेच नेहमी असता घरी असं नाही ना दुपारच्या वेळेत नसेल कोणी घरी तर मग परत तुम्ही परत जाल राहील ते ओके बरं बरं नाही नाही मग तसं नका करू तुम्ही मला घाई आहे म्हणून मी तुम्हाला सांगते मला ते लवकरात लवकर हवं आहे परत करून तर तुम्ही माझ्या वेळेत याल म्हणजे माझे मी जेव्हा घरी असणार त्या वेळेत याल तर मग बरं होईल ते नाही तर तुम्ही परत जाल आणि मग माझं ते राहीलंच हो का बरं बरं अच्छा नाही नाही तेवढं थोडी मदत करा ना लवकरात लवकर होईल असं बघा नाही नाही योग्य रंग मिळाला नाही म्हणूनच हे चालली आहे सगळी धडपड कारण की मला पाहिजे तोच रंग मी फिक्स ठरवला होता आणि तोच मी मागवला पण तो नाही आला आहे मनासारखा हो शक्यतो असं होत नाही हे असं पहिल्यांदाच घडलं आहे तुमची सर्विस छानच आहे हे पहिल्यांदाच घडलेलं आहे म्हणून थोडी मी गोंधळली आहे आणि मला ते लवकरात लवकर हवं आहे तर तुम्ही तुमचा वेळ आणि टायमिंग माझ्या याच्यानुसार बघा ना जमत असेल तर त्या वेळेत या म्हणजे कसं की मला ते परत तुम्हाला करता येईल आणि नंतर लगेच दुसऱ्या दोन दिवसात मला ते मॅनेज होईल ओके हो का पण तुम्ही याल ना संध्याकाळच्या वेळेत मग सहानंतर तुम्ही फ्रायडे सॅटर्डेला चालेल पण मग मला संध्याकाळी हवं आहे सं घरी कोणी नसतं ना अरे अरे अरे नाही नाही असं नका करू शेजारी वगैरे कसा मला माहिती नाही ना मी पण नसते दिवसभर घरी मला माहिती नाही शेजारी वगैरे कोणी असतं की नाही तुम्ही माझ्या वेळेत आले तर बरं होईल हो हो हो हो मान्य आहे तुम्हाला पण असतात दुसरे पण ठिकाणी जायचं आहे मान्य आहे मला तुमचे बरेच हे असतात ऑर्डर्स आणि ते पण मग माझी पण परिस्थिती समजून घ्या अच्छा अच्छा तुम्हाला इकडच्या एरियातल्या अजून काय असलं तर तुम्ही त्या वेळेत तसं बघा ना होत असेल तर अरे काय तुम्ही असं नका करू नाराज होईल तुमचेच ग्राहक नाराज होतील माझा पोशाख मला हवा आहे हो हो हो हो चालेल चालेल पण तुम्ही नक्की या त्यावेळेत संध्याकाळी हो शनिवारी जमत असेल तर शनिवारी संध्याकाळी सहानंतर आहे सोमवारी पण सहानंतर आहे दिवसा शक्यतो मग मंगळवारी पण मला वेळ होतो आहे ना मग तुम्ही शुक्रवारी जमत असेल तर दिवसा सकाळच्या वेळेत बघा मग दहा अकरा नंतरच्या वेळेत असेल तर बघा कारण मग त्या वेळेतच मला प जमतं आहे नंतर मग मी परत क करायच्या वेळेस घरी कोणी नसणार आहे मला ते परत करायचं अगदी म्हणजे खूप अर्जंट आहे म्हणूनच चाललं आहे हे सगळं हो हो त्याचीच ती धडपड आहे ओके ओके चालेल चालेल काही हरकत नाही तुम्ही शुक्रवारी सकाळी या नाहीतर मग सोमवारी मंगळवारी संध्याकाळी चालेल हो हो बरं बरं अच्छा बरं हो हो नाही सर्विस योग्य आहे तुमची त्याबद्दल काहीच तक्रार नाही आमची हो हो सर्विस व्यवस्थित आहे तक्रार नाही ते फक्त आम्हाला आमचं परत करून जो हवा योग्य कलर पाहिजे तो मला परत करून हवा आहे मला जो आला आहे तो मला परत एकदा मी रिटर्न केला की मला तुम्ही योग्य तो रंग पाठवा म्हणजे मी तो पोशाख माझ्या कार्यक्रमात घालू शकते हो हो धन्यवाद हो चालेल चालेल नक्की ओके चालेल धन्यवाद